हो मला पाळीव प्राणी आवडतो तो म्हणजे कुत्रा कुत्रा हा म्हणजे घराचं रक्षण करतो आणि कमी खाद्यात तो खूश होऊन जातो आणि तो घ् घराचं रक्षण करतो दुकानाचं करतो जो अनोळखी जर माणूस आला तर त्यांच्यावर भुंकतो आपल्याला खूप जीव लावतो आपण जेवढं त्याला शिकवलं त्या पद्धतीत तो शिकतो कुत्रा हा खूप मायाळू प्राणी आहे आणि कुत्र्यापासून आपल्याला खूप संरक्षण होऊ शकते त्याच्यामुळे हा कुत्रा हा खूप चांगला आहे हा कुठेपण कोणी अनोळखी आलं तर भुंकतो रात्रीच्या वेळेस पण तो खूप संरक्षण देतो जागृत राहतो झोपत नाही आपण जरी गार झोपलेलो असलो तरी त्याची ती ड्यूटी तो चांगल्यापणे निभावतो त्याच्यामुळे हा कुत्रा हा एक माणसाप्रमाणे घरात राहाय राहतो त्याच्यामुळे हा कुत्रा खूप आवडतो त्याला काहीपण दिलं तरी तो आवडीनं खातो दूध पितो दूध पण कमी असलं तरी पण त्याला चालते म्हणून तो मला खूप आवडतो आणि जे आवडत नाही ते म्हणजे मांजर मांजर ही इतकी हे असते की ती घरातच राहते घराच्या बाहेर जात नाही घरात कुठेपण घाण करून ठेवते जे ज्या वस्तू उघड्या वगैरे असल्या की त्याच्यात ती तोंड घालते प्रत्येकाच्यात त्याचे केस पडतात त्याचे केस केसाच्या यानं ते आपल्याल् त्रास होऊ शकतो त्याच्यामुळे मांजर हा ही मला बिलकुल आवडत नाही